शिक्षणामुळे म्हणाल तर मुली खूप पुढं गेलेल्या आ आहेत न पहिल्याच्या काळी मुलींना बाहेर फिरू देत नसतं इक इथं जाऊ नका तिथं जाऊ नका पण आता शिक्षणाने तर मुलींना स्वावलंबी पण बनवलेलं आहे जेणेकरून की स्वतःच्या पायावर मुली उभं राहू शकतात आणि शिक्षणाने त्या वन हेले विमान पण चालवू शकतात आणि त्यांना त्यांचं त्यांचा स्वलंबीपणा जपता यायलाय आर्थिक परिस्थिती पण सुधारता याय लागली आणि त्याच्यामुळे शिक्षणाने बरेच बरेच त्यांना खूप स्वावलंबी बनवलेला आहे आणि संस्कृतिक रीतींवर मन म्हणाल तर की पहिले कसं होतं की सातच्या आधी घरात यायचं इथं जायचं नाही मुलांना बोलायचं नाही अशा जुनी परंपरा पण खूप हे होते पण शिक्षणामुळे त्या थोडासा खूप फद फरक पडला आहे का तर आपल्याला पण लक्ष आई वडिलांना पण लक्षात द्यायलं की शिक्षण शिक्षण जर घेतलं तर आपण ह्या जुन्या जुन्या चालीरीतीवर तर म्हणजे त्यानुसार खूप मानसा तळागाळातले माणसांची वृत्ती अगदीच हे होत होती म्हणजे काय